पूजा करताना विशिष्ट सांस्कृतिक पद्धतीचं पालन करता का असं म्हणण्या पेक्षा पूजेच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे सांगितल्या जातात त्याच्यामध्ये षडोपचार पूजा हा एक शब्द आपल्याकडे वापरला जातो मुळात कसं आहे की पूजा हा जो संस्कार आपल्याकडे सांगितलेला आहे त्याच्यामध्ये एकूण सोळा संस्कारांमध्ये हा एक संस्कार सांगितलेला आहे त्यामुळे पूजा करत असताना वेगवेगळ्या पद्धतींचं जे पालन केलं जातं त्याच्यामध्ये शेवटीत तुम्हाला कुठली पद्धत वापरणं शक्य होईल ती पद्धत महत्त्वाची आहे पण कमीत कमी वेळामध्ये पण जास्तीत जास्त उत्तम अध्यात्मिक पद्धतीनं कुठलाही भाव जो आहे तो भाव शेवटी मनातला भाव महत्त्वाचा आहे आणि ज्या भावानी तुम्ही ती पूजा करताय ती पूजा अंतःकरणातून तुमच्या त्या परमेश्वरा पर्यंत पोचणं आणि आध्यात्मिक आनंद त्या पूजेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणं हे मला वाटतं फार गरजेच आहे त्यामुळे तुम्ही पूजा करत असताना तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करा कुठल्याही सांस्कृतिक पद्धतीने करा पण ती स्वतच्या मनातला भाव हा ओळखून करा तरच ती पूजा साध्य होईल असं मला वाटतं त्यामुळे पूजा करताना वेगवेगळ्या सांस्कृतिक पद्धतींचा अवलंब हा आपल्याकडे केला जातो त्याच्यात तुम्हाला कुठली पद्धती योग्य वाटते आणि जमते त्या पद्धतीचा अवलंब करावा हे मात्र तितकंच खरं आहे